बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठं मंदिर म्हणजे दी धम्मगिरी जेथे संडेला आणि रोजच सर्वांसाठी खुले असतो सकाळी सहा ते रात्री आठपर्यंत धम्मगिरी हे सुरु असतं आपण कोणत्याही टायमाला तिथे दर्शनासाठी जाऊ शकतो त्यानंतर सैलानी बाबा दर्गा बुलढाण्यापासून तीस किलोमीटर या अंतरावर इथे पण कोणत्याही टायमाला तिथे टाइम नाही आहे आपण दर्शनासाठी जाऊ शकतो आणि कुणाची परवानगी घेणे तिथे आवश्यक नाही आहे

त्यानंतर संग्रहालय राणी बगिचा म्हणून बुलढाण्यामध्ये खूप मोठा आहे तिथे आपण फिरायला जाऊ शकतो तिथे खूप टाइम आहे सहा ते पाचपर्यंत तिथे पाच आणि गेटाजवळ टिकिट आहे टिकिट काढल्यानंतर आपण आत प्रवेश करू शकतो संग्रालयामध्ये अशाप्रकारे आपण इथे भेट देऊ शकतो बुलढाणा